माझं शहर अमरावती आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत हे ज्या मला खूप आवडतात अमरावती शहरातील मेन म्हणजे इथली जी बाजारपेठ आहे ती खूप चांगली आहे इथे मल्टिप्लेक्स वगैरे अव्हेलेबल आहे इथे रेल्वेस्टेशन आहे जी सेंट्रल लाईनला कनेक्टिव्हिटी आहे आणि मॉल्स वगैरे इथे सगळंच आहे हॉस्पिटल्स इथं भरपूर आहेत जेणेकरून कुठलंही जर काम पडलं तर दुसऱ्या गावाला किंवा दुसऱ्या शहरामध्ये सहसा जाण्याची गरज पडत नाही हॉस्पिटल्स पण इथे एवढे आहे की सर्वप्रकारच्या सुविधा अव्हेलेबल आहेत जर खूपच क्रिटिकल जर कंडिशन असेल एखादा मोठा केस असेल तरच बायचान्सच इथून नागपूरला किंवा मुंबईला हलवण्यात येते किंवा दुसऱ्या कुठल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ती जर का सोडले तर इथे भरपूरशी हॉस्पिटल्स अशी आहेत की इथं सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध मिळतात इथे जे असे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे सेमी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ज्यांचा फायनान्सियल प्रॉब्लेम असेल ते तिथे ट्रीटमेंट घेऊ शकतात कमी खर्चामधे किंवा फ्रीमध्ये इथे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे जर कोणाला आयुर्वेदिकच चं ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर तिथं ते व्हिजिट देऊ शकतात तिथं पण फीज खूप कमी आहे आणि तुम्हाला फक्त तुमचं मेडिसिनच किंवा दरखर्च दयावा लागतो एक बेसिक डॉक्टरची फीज असते ती फक्त दहा ते वीस रुपयाच्या पावती फाडून तुम्ही बेसिक ट्रीटमेंट घेऊ शकता येथे मेडिकल कॉलेजेस आहे आणि इंजिनियरिंग कॉलेज पण आहे आणि बाकी अदर कॉलेजेस पण आहे येथे इथलं एज्युकेशन खूप चांगले आहे भरपूरसे विद्यार्थी आहेत अमरावतीचे जे आजकाल मेट्रो सिटीजमध्ये जाऊन काम करतात आहे भरपूरसे आहे जे फॉरेन कंट्रीजमध्ये पण जाऊन पण काम करतात आहे त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या मला आवडतात माझ्या शहराबद्दल आणि ज्या मला नेहमी कनेक्ट करून ठेवतात माझ्या शहराशी